नीलमताई तुम्ही अनेक वर्षं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करताय तर त्या कार्यक्रमांमधला तुमचा अविस्मरणीय अनुभव सांगा अगदी निनाद मला अगदी सांगायला खूप आवडेल आणि तूही गायक आहेस आपण गातो आपल्याला ह्या क्षेत्रातली अनेक माणसं अगदी देवासमान आहेत तर मी ऋतु हिरवा कार्यक्रम केला होता सिद्धहस्त लेखिका कवयित्री शांता शेळके यांच्यावर सगळा बेतलेला कार्यक्रम होता पूर्ण तयारी झाली होती आणि तिकीट विक्री पण अगदी उत्तम झाली होती त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदात होतो आणि अरे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी कोण येऊन उभं राहिलं समोर तुला सांगते माझ्या अंगावर एकदम शहारा आला सगळ्यांना एकदम आनंद झाला अरे अरुणाताई ढेरे तुला कल्पना आहे ना शांता शेळक्यांच्या मानसकन्या अरूणाताई ढेरे त्यांनी म्हणजे माझ्यासाठी फार मोठं बक्षीस होतं ते मग शां अरुणाताईंनी आम्हाला अभि म्हणजे अभिनंदन केलं आमचं की तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम करताय शांता शेळक्यांवर आणि मला तो बघायचा होता म्हणून मी आले खूप आनंद झाला मग त्यांना विनंती केली की तुम्ही अर्धा तास याल का स्टेजवर काही दोन गोष्टी सांगाल का शांताबाईंबद्दल कारण त्यांच्यापाशी खूप अशा अनवट आठवणी आहेत रे त्यांचा सहवास खूप आहेत आपण पुस्तकात वाचतो त्या आठवणी आपण बोलतो किंवा आपण त्याबद्दल चर्चा करतो पण त्यांच्या सहवासातल्या आठवणी फार सुंदर असतील याची कल्पना होती मग त्या अर्धा तास स्टेजवर बसल्या मग निवेदिका होत्या आपल्या विनयाताई देसाई त्याही अगदी पट्टीच्या आणि त्यांचाही शांता शेळक्यांशी खूप सारा सहवास त्यामुळे त्यांनी त्यांना प्रश्न विचारले त्यांनी अतिशय उत्तम उत्तरं दिली म्हणजे आम्ही आमचं गायन विसरलो इतकी उत्तम उत्तरं दिली शेवटी त्यांना मग विनयाता दीदींनी हे केला त्यांना विनंती केली की ताईंची एखादी कविता म्हणाल का तुम्ही त्यांनी अरे असेन मी नसेन मी ही कविता शांताबाईंची वाचून दाखवली त्यांना नक्की मुखोद्गत असेल पण आमच्याकडे होती ती ती आम्ही त्यांना विनंती केली काय ते शब्द काय त्यांचा आवाज कुठलाही आविर्भाव नाही रे अगदी साधारण आवाजात त्यांनी वाचली पण मनावर कोरली गेली बरं का आणि नंतर मग त्या म्हणाल्या की तुमचं एखादं गाणं ऐकू मग ही वाट दूर जाते मी त्या रंगमंचावर असताना मी ते गाणं म्हटलं त्यांना त्याचाही खूप आनंद झाला आणि अरे योगायोग माहिती आहे का तुला शांताबाईंची पैठणी कविता मी तिथे वाचणार होते योगायोगाने तीही त्यांनी ऐकली आणि मग मध्येच मी उठून त्या निघाल्या म्हणून त्यांना दारापर्यंत सोडायला गेले यशवंतराव चव्हाणाचा कार्यक्रम सोडायला गेल्यानंतर त्यांनी जो पाठीवरून हात फिरवला तुला सांगते सार्थक झालं आता शांताबाई तर आपल्याला समक्ष भेटणार नाहीत पण त्यांच्या मानसकन्येचा आशीर्वाद हा ह्या कार्यक्रमासाठी अत्यंत अत्यंत भाग्याचा होता आणि खरंच तुला कल्पना असेलच की अशी माणसं भेटणं आणि त्यांच्याबरोबर वेळ काढावं का घालवता येणं आणि त्यांनी आपल्यावरती शाबासकीची पाठीवर थाप देणं किती भाग्याचं असेल